आमच्या शहरात ग्रंथालय तर आहेत त्याश म्हणजे द बऱ्याच ठिकाणी आहे सिटीमध्ये पण म माझ्या घरीही मी वेगवेगळ्या पुस्तकांचा साठा करून ठेवला म्हणजे एक प्रकारची ती लायब्ररीच झाली मी जास्त ग्रंथालयात जात नाही कार पण मला जे पुस्तकं आवडतात ते मी रद्दीच्या दुकानातून किंवा काही नवीन दुब नवीन पुस्तकं दुकानातून पण मी विकत घेतो कुठेही फिरायला गेलो तर त्याबद्दलची पुस्तकं घेतो लहानपणी मला ते आपले चांदोबा हॅरी पॉटर वगैरे असे पुस्तकं आवडायचे त्यानंतर हळूहळू वाचनामध्ये आवड निर्माण होत गेली आणि नंतर मी जास्त माझा भर होता इतिहासावर म्हणजे जे आपले जुने नेते होऊन गेले आपला इतिहास महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास पूर्ण देशाचा इतिहास वेगवेगळ्या शहरांमध्ये जी क्रांती झाली त्या क्रांतीबद्दल ची पुस्तकं स सावरकरांबद्दलची पुस्तकं नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीचं चरित्र किंवा आपलं राम नारायण बोस असे भरपूर म्हणजे जे इतिहासात होऊन गेलेत मोठे मोठे व्यक्ती त्यांची पुस्तकं वाचण्यामध्ये आवड व्हय निर्माण झाली त्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांचं जवळजवळ सर्वच त्यांचा जो इतिहास होता शिवाजी महाराजांंपासून म्हणजे आदिलशाही काळापासून ते संभाजी महाराजांंपर्यंत संभाजी राजेंचं पुस्तक म्हणजे नाव विसरलो मी सांगतो आठवलं तर तशी पुस्तकं आवड वाचायला मला भरपूर आवडतात आणि त्यानंतर आपले विवेकानंदांनी जे योग लिहिलेत पाच योग प्रेमयोग भक्तियोग वगैरे तर ते पुस्तकंही मला आवडतात अशा सर्वच प्रकारच्या पुस्तकां पुस्तकांची माझ्याकडे भरणा आहे कोणीही माझ्या घरी येऊन ज्यान त्यांना जी पुस्तकं पाहिजे असतील ते वाचायला घेऊन जाता भरपूर पुस्तकं कमी पण झालेत कारण काही लोकांनी ती परत आणून नाही दिली तर जास्त करून मला अशाच प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात